नमस्कार माझी नगरपालिकेमध्ये विनंती आहे की आमच्या इकडील पाणीपुरवठा गेले चार दिवस झाला झालेला नाही आहे तरी आमच्या भागात म्हणजे सराफ लाईन झाडे गल्ली या भागामध्ये कृपया टँकर पाठवण्यात यावा माझ्या घरी मेजवानीचा कार्यक्रम आहे माझ्या मुलाच्या वाढदिवसामुळे तरी खूप सारे लोक पाण्याविना खोळंबलेले आहेत तरी आमच्या इकडे नगरपालिकेने टँकर पाठवावा तरी आमची सर्व समस्या दूर होईल आमच्याकडे नेहमीच पाण्याचा अनियमित पुरा पुरवठा असतो त्यामुळे आमची नेहमी खूप अडचण निर्माण होते तरी आमची ही अडचण दूर करण्यात यावी व पाणी पुरवठा न झाल्यास कृपया टँकर तरी पाठवण्यात यावा तरी आजच कार्यक्रम असल्यामुळे तुम्ही कृपया किमान दोन तासामध्ये तरी इकडे टँकर पाठवण्यात यावा नमस्कार